हां बोला हो हो हो नमस्कार बोला ना

अरे वा छान छान

हो हो च हां आहे आहे बोला ना मॅडम मॅडम दोन दिवस आहे तुम्ही ना तर आपल्या सांगली शहरापासून शिराळा तालुक्यात चांदोली अभयारण्य आहे त्या अभयारम अभयारण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहे हा आणि बिबट्या बिबट्या आहेत बिबट्या आहेत चित्ता बिबट्या आहेत वाघ आहेत या परत पक्ष्यांमध्ये मोर आहे परत सुतार पक्षी आहे असे बऱ्याच प्रकारचे अनेक पक्षी आहेत विविध संपन्न निसर्ग निसर्गतेने नटलेला तो प भाग आहे आणि तेथे म्हणजे मातीचे धरण आहे वारणा न वारणा नदी हां वा हां हां वारणा नदीवरती बांधलेले हे चांदोली धरण आहे टोटल ते चौतीस टी एम सीचं आहे आणि त्या धरणामधून पाणी सोडून तिथं वीज प्रकल्प सुद्धा तयार केलेला आहे हां सांगलीतून सर्वसाधारणपणे सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर आहे हां मग तुमची गाडी असली तर काय ठीक नाही नाही तर मी गाडी फोर व तुम्ही एकूण किती व्यक्ती आहात

मॅडम तुम्हाला त्या निसर्ग सन्निध्यात राहायचं असेल ते ते सुद्धा राहण्याची सोय आहे हां आणि आणि हो हा तुम्हाला निसर्ग सान्निध्याचा खरोखर अनुभव तिथं राहिल्यानंतर मिळेल रिटर्न येण्यापेक्षा दोन तास जायचे दोन तास यायचे या दोन तासामध्ये तुम्ही निरीक्षण करू शकाल आणि कसं होत आहे संध्याकाळचं खरं निरीक्षण असते संध्याकाळचं आणि पहाटेच्या वेळेला जे प्राण्यांचा किलकिलाट असतो किंवा जे प्राणी पाणवठ्यावर येतात त्याचा मधुर आवाज निसर्ग वातावरण तिथं तिथं अगदी तुम्हाला न्याहाळून किंवा निरीक्षण करता येईल चांगल्या उत्कृष्ट प्रकारातून आम्ही बरोबर येतो काही अडचण नाही बरं मॅडम तुमची दुसरी एक गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही राहणार म्हणल्याव ना हो तिथं तुम्ही शाकाहारी आहे का मांसाहारी आहे हां अरे वा हा शिराळ्या तालुक्यामध्ये त्या चांदोली परिसरामध्ये तुम्हाला तांदळाची भाकरी मिळेल तांबड्या मकईची भाकरी मिळेल परत परत पिठलं मिळेल झुणका भाकरी मिळेल किंवा तिथल्या तिथल्या ज्या वनभाज्या आहेत त्या तुम्हाला मिळतील हां हां हो हो हो हो चालते चालत आहे हो हो ओके वेलकम वेलकम सुस्वागतम् ओके ओके ओके